मी कॅब ड्रायवर बोलत आहे बोला अच्छा माझ्याकडे झायलो गाडी आहे तुमच्या सीट किती आहे आं हो होऊ शकतात हो आहे प्रत्येक प्रत्येक कँडेटला ए सी आहे प्रत्येक कँडेटला ए सी आहे प्रत्येक सीटवर अच्छा ठीक आहे ना अच्छा तुम्ही फीस तुम्हाला आठशे रुपये पर कँडेट पडेल

किल्ला येतपर्यंत किती वेळ होईल अच्छा इथून दोन तासाचं रन आहे चालेल काही हो कोणत्या दिवशी कोणती तारीख पाहिजे कोणता वार हां तारीख चालेल गाडी सहा सात वाजेपर्यंत तुमच्या गावामध्ये येऊन जाईल तुमच्या घराचा ॲड्रेस सांगा

अच्छा गाडी भरपूर ठीक आहे